हा बोला सर हा हा हा ते कर्ज वसुलीकडे गेलो होतो त्यांनी बोलले की तारीख दिली ते ह्या दोन चार दिवसानी भरतो म्हणून म्हणजे आजची आहे समजा दहा तारीख आहे ते बोलले की पंधरा तारखेपर्यंत तेवढे तर नाही भरत पण अर्धवट कर्ज तरी भरतो थोडी तंगी चालू आहे तर ते भरतो बोलले हो विझीट देतो आहे त्या त्या दिवशीच गेलो होतो पण ते कसा आहे ते घरी पण नाही भेटत आहे ना आणि ते कसं आहे मग मुद्दाम जर त्यांना माहीत पडलं की ते कुलूप लावून बाहेर चालले जातात घरी नाही राहत ते किंवा अमूक शेजारच्याला विचारलं तर सांगतात की बाहेरगावी गेले भरपूर दिवसान घरीच नाही वगैरे कारण सांगतात ते त्याच्या मागे लागूनच आहे वसुलीसाठी जातच असतो हो हो फोन वगैरे लावतच असतो चालू आहे तसं

हा हा हा हा डाकुमेंट वेह व्हेरिफाय केले पण त्यामध्ये कसं ते गोटुकल्याची फाईल आहे त्याचातली त्याचे डाकुमेंट म्हणजे डाकुमेंट नाही आहे आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही आणि दोन ज्या फाईल आहे त्या क्लिअर केलेल्या पण त्यांचे त्याच्यातून चेकबुक्स नाही दिल्या त्यांनी चेकबुक वगैरे दिली नाही आणि ग्यारंटरच्या सह्या नाही आहे त्याच्या फॉर्मवर मग ते अर्धवट राहिले आहे त्यांना कॉल केलेला आहे ते येतो बोलले पण अजून काही आलेच नाही ते हो हो हो हो ते मी बाजूलाच काढून ठेवली हा हा हो गोल्ड लोन हा हो गोल्ड लोनचा हा हा गोल्ड लोनचा केलेला आहे त्याचं आणलेला आहे रिपोर्ट की म्हणजे आता सोनाराकडे गेलो होतो त्याच्याकडून आणलेला आहे की जेवढी आपली कर्जाची रक्कम आहे आणि जेवढं व्याज वगैरे घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा आपलं गोल्ड लोन जास्त सोपं आहे काय आता आणि त्याला अल्टिमेट पण दिलेला आहे जर तू जर समजा आता व्याज नाही भरला तर बा आम्ही तो ठीक आहे नोटीस देऊ का

ठीक हाय ठीक आहे चालेल हो ठीक हाय ठीक आहे करतो मी करतो मी काळजी नको ठीक आहे हो हो हो